मी जेव्हा कॉलेजमध्ये जाते तेव्हा मला कधी कधी उशीर झाला तर टिफिनवर मला न्यायला काहीच नाय राहत तेव्हा म्हणजे तेव्हा तर मी दोन मिनिटात भेल बनवू शकतो आणि तसंच तसंच म्हटलं तर हातून मॅग्गीसुद्धा बनवू शकतो दोन मिनिटातच पण भेल ही सफिशिअंट राहते आणि मॅग्गी ही थंडी आपण खाऊ नाही शकत भेल वगैरे खाऊ शकते आणि भेल बनवायसाठी सामान मुरमुरा आपल्या घरी अवेलेबलच असतात चिवडा पण अवेलेबल असते आणि कांदा सांबार टोमॅटो अवेलेबलच असते आपल्या घरी आणि त्यानंतर त्याची रेसिपी त्याला मुरमुरे आणि नंतर त्यामध्ये चिवडा टाकते आणि टोमॅटो बारीक करून आणि कांदासुद्धा बारीक करून नंतर त्याच्यात तिखटमीठ आणि तेलसुद्धा टाकते त्यावर आणि नंतर ते एकजीव करतात आणि त्यानंतर त्याला भेल ब भेल बनव त्यानंतर त्याची भेल बनवली जाते आणि ती नंतर खाल्ली जाते आणि ती अशी ल खूप लवकर होऊन जाते